आमच्या घरी पाकीटबंद आधीच तयार केलेले खाद्यपदार्थ फार क्वचित वापरले जातात कारण सर्व सण समारंभ यासाठी मी स्वतः त्या त्या सणानुसार सगळे खाद्यपदार्थ घरी बनवते तसेच रोजचा स्वयपाकसुद्धा आणि इतर खाद्यपदार्थ घरच्या लोकांच्या मागणीनुसार मी स्वतः घरी बनवते अडीअडचणीच्या वेळी तयार पाकीट बंद असलेले पदार्थ वापरावे लागतात नाईलाजाने पण त्यावेळेला त्याची वापरायची मुदत कधीपर्यंत आहे हे बघूनच वापरले गेले पाहिजे त्याची मुदत होऊन गेली असेल आणि जर ते वापरले गेले तर तुम्हाला उलटी ताप पोट बिघडणे असे निरनिराळे आजार होऊ शकतात शिवाय या बंद पाककीटांमध्ये जे पदार्थ असतात ते टिकवण्यासाठी जी रासायनिक औषधे घातलेली असतात ती आपल्या आरोग्याला खूपच हानिकारक असतात की ज्याच्या अतिसेवनामुळे आपल्याला कॅन्सरसारख्या भयानक रोगालासुद्धा सामोरे जावे लागते त्यामुळे शक्यतो ताजे घरी बनवलेले खाद्यपदार्थ खाण्याचा प्रयत्न करा